हां बोलतो आहे कोण बोलत आहे हां हां हां हो बरोबर बरो मी केलं होतं ॲप्लिकेशन प्राध्यापकासाठी केलेलं ॲप्लिकेशन

हा एम ए मराठी हो हां मी मी दीड वर्ष झालं मग लोणंदला हायस्कूलवर शिक्षक म्हणून काम करत होतो माझं नेट सेट क्लिअर आहे आता दोन वर्ष दीड वर्ष मी काम करत होतो पण तिथं जरा हे आहे प हे परमनंट नसल्यामुळं मी ते सोडलं म्हणून तुमच्या इथं मी ॲडवर्टाईज बघून तुमच्या इथं रिझ्यूम दिलं

हां हां ओक ठीक हां हां हो ठीक आहे चालेल ना तसं काही नाही माझं चालेल पण मला हे म्हणायचं होतं की सहा महिन्यानंतर परमनंट होणार का फिक्स त्यासाठी काही वेगळं परबे परीक्षा द्यावी लागेल का हां क्लिअर आहे हो हा एम ए फस एम ए फस्ट क्लास आहे हो सहा महिन्यामध्ये आपोआप हा तसे लिहिले आहेत मी आर्टिकल आर्टिकल लिहिले आहेत तसे कॉलेजमध्ये असताना तर सध्या लिहिले नाहीत कॉलेजमध्ये असताना लिहिलेले मराठीमध्ये व कादंबरीवर लिहिलेले कादंबरी ह्या विषयावर माहिती लिहिली हां रिव्ह्यू लिहिलेला हां रिव्ह्यू लिहिलेला हो माझं काही नाही एवढंच आहे मी दोन वर्ष झालं दीड वर्ष झालं होतो त्या ह्याच्यावर कॉलेजवर त्यानंतर तेवढाच फक्त अनुभव आहे बाकी नाही आहे

हां वेग

तसं काही नाही बाकी मी फुटबॉ हे बास्केटबॉल खेळतो ते छंद आहे पण मग सध्या मी ह्याच्यात जॉबच्या शोधात आहे त्यामुळं बाकीचे सध्या बंद आहे सगळं

तिथं मला पंधरा हजार रुपये होतं पंचवीस सॉरी पंचवीस पंचवीस तिथं मला पंचवीस होता तर तुम्ही आता पुणे म्हणत आहे तर तीस हजार रुपये तरी माझा अपेक्षा आहे हां इंट ओके चालत आहे इंटर इंटरव्यू आहेत का ओके चालत आहे ठीक आहे हां

बरं बरं बरं बरं ठीक आहे चाल चालत आहे ओके चालत आहे थँक्यू मॅडम हां